आम्ही आमच्या इकडे दिवाळीला आकाशकंदील फटाके ते सगळे आ आणतात फराळाचं करतात दिवाळीला फुलझडी ते सगळे सुरसुऱ्या ते सगळे आणतात दिवाळीला आणि मकरसंक्रांतीला दागिने करतातं आणि जे जे अशी मुलगी असते ते त्यांचा मान असते मकरसंक्रांतीला त्यांना मग काही काय भेट देतात होळीला आमच्या इथे कलर येतात कलर कलर कलर येतात मग होळीला ते खा होळीला कलर येतात दिवाळीला पण फटाके ते येतात आणि ब रक्षाबंधना राखी ते येते आमच्या इकडे रा रक्षाबंधना राखी राखी अजून राखीच येती आणि अजून रक्षा दिवाळीलाच खूप काही काही येते दिवाळीला जसं की पण सगळ्यात चांगला सण म्हणजे दिवाळीच दिवाळीला खूप काही काही येते दिवाळीला राखी सॉरी दिवाळीला फटाके आकाशकंदील दिवे ते सगळं असते आणि होळीला कलर असतात तर आणि संक्रांतीला हे हे असते आणि पंचमी संक्रांती तेच असते आणि संक्रांतीला पतंग असते पतंग पतंग उडवतात संक्रांतीला आता येणार आहे ना संक्रांती